हा काय तुम्ही फुलवाले का काय काय प्रकारचे फुलं आहे तुमच्याकडे हा झे झेंडू गुलाब झेंडू काय भाव आहेत तुमच्याकडे हा गुलाब मला गुरुनानक जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त फुलं हारं देत असाल तर हा हा हा मग अजून मग काय भाव आहे हा किलो आहेत का हा मग हारवगैरे बनवून देता का मग तुम्ही आणून देतात की आम्ही येऊन घेऊन जावं आम्ही इथं काय मालेगाव रोड हा गुरुद्वारापाशी आणून द्या चालेल

सप्लाय करा हा आणून द्या मग अजून मोगरा आहे का मोगरा मोग मोगऱ्याचे हे मोगऱ्याचे हार मोगऱ्याचं भाव काय चारशे पाचशे मग बरं बरं हो काय काय भाव आहे मग गुलाब स्वस्त पडायला द्या मग गुलाब आणि मोगरा पाठवून द्या सेव हो का बरं बरं हा मोकळेच फुलं पाठवून द्या गुलाबाची आ सगळ्या प्रकारचे फुलं पाठवून द्या हा डेकोरेशनला समजा हा हो लांब लांबच माळा ठेवतात ना चालेल तुम्ही येऊन करून देतो मला तसं करा हा विचारून सांगा मग आम्हाला मोठी डेकोरेशन ते करा

डेकोरेशन हा पडदेवगैरे असे माळा हा पडदे असं माळा हा चालते हो